शाळांमध्ये खेळ सक्तीचे केले पाहिजे कारण खेळ खेळल्याने शरीर मजबूत होते तसेच शरीर निरोगी राहते खेळ खेळल्यामुळे मन प्रसन्न राहते तसेच अभ्यासामुळे होणारा ताण खेळामुळे कमी होऊ शकतो खेळ शिकल्या शिकवल्यामुळे मुले शिस्ता वागतात शिस्तित संघात खेळल्यामुळे एकमेकांना मदत करायला शिकतात आज मुले मोबाईल आणि टी व्हीमध्ये जास्त वेळ घालवतात त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते खेळ सक्तीचे केल्यास मुले हे मैदानावर खेळतील त्यांचे शरीर तंदुरुस्त राहतील आणि खेळामुळे आत्मविश्वासही वाढतो जिंकणे आनंद मिळवतो आणि हरल्यास पुन्हा प्रयत्न करायला शिकवतो तसेच शाळांमध्ये खेळ असणे गरजेचे आहे